मला व्हिडिओ गेम अजिबात आवडत नाहीत मी त्या कधीही खेळलेले नाही आणि मला त्याबद्दल काहीही माहिती नाही मोबाईलमधील मी जास्तीत जास्त कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न करते गेम खेळणे हे मला आवडत नाही त्यामुळे मी मला त्यातील काहीही माहिती नाही मोबाईलचा वापर आपला गरजेसाठी करणे हे खूप महत्वाचे आहे गेम हे लहान मुलांना थोडासा विरंगुळा म्हणून चालतील मोठ्यानी त्यामध्ये जास्त आवड करू नये व्हिडिओ गेम हा फक्त वेळ वाया घालवण्याचं साधन आहे